मी ज्या भागात राहतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजाता उपक्रम राबविले जातात आणि इथे मनोरंजनाचे कार्यक्रम पुष्कळ घेतले जातात जसे की सुरेश भट सभागृह आमच्या घराजवळ असलेल्या सुरेश भट सभागृहात हे वेगवेगळे कलाकार बोलवले जातात अजून त्यांचे वेगवेगळे शोज केले जातात जसे की झाकीर खान बस्से अशे इतर कॉमेडियन तिथे येऊन गेलेले आहे अजून त्यांचे शोज तिथे होतात तिथे स स संगीतकारसुध्दा येतात अजून त्यांचे शोज तिथे होतात जसे की अंकित तिवारी खां हेसुध्दा तिथे आले होते खासदार क्रीडा महोत्सव हा महोत्सव आमच्याकडे होतो अजून तिथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नाटक कलाकार तिथे येतात अजून नाटक करतात अजून वेगवेगळे असे उपक्रम इकडे राबवले जातात